महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर आपल्याला एक गोष्ट जाणवते ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज खेळाच्या बाबतीत जर म्हणाल तर म्हणजे जर आपण बघितलं तरी देशी परदेशी खेळांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे विशेषता क्रिकेटचा खेळ सगळीकडे आपल्याला बघायला मिळतो त्या खालोखाल जर शाळांच्यामध्ये आपण जर बघितलं तर मग कबड्डी असेल किंवा हॉलीबॉल असेल किंवा मग मलखांब असेल कुस्तीचा काही प्रमाणात आपल्याला प्रकार बघायला मिळतो त्यामुळे हे सगळे जे खेळ आहेत ते आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात खेळले जातात ही गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे पण अलीकडे जर बघितलं आपण तर आर्चरीचा जो भाग आहे तो पण आपल्याकडे आलेला आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर जे खेळ खेळले जातात ते पण आता महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं आलेले आहेत आणि त्याच्या अनेक प्रकारच्या अकॅडमी आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं आलेल्या दिसतात दुसरा भाग छंदांचं जर म्हणालो तर आपण छंदाचं म्हणाल तर आजकाल जर बघितलं लोकांचं तर ब विशेषता टी व्ही पाहण्याचा एक छंद आहे लिहिण्याचा कुणाला छंद आहे कुणाला साधारणपणे चित्रपट पाहण्याचा छंद आहे तर कुणाला म्हणजे काहीतरी एक वेगळ्या प्रकारचे छंद असे वेगवेगळे आपल्याला बघायला मिळतात दुसरी गोष्ट विश्रांतीचं म्हणाल तर विश्रांती हा काही तसा उपक्रम होईल असं मला वाटत नाही आहे विश्रांतीचा उपक्रम वगैरे काही नाही पण एक समाजकार्य हासुद्धा काही लोकांचा छंद आहे की सामाजिक हिताचं काम करावं समाजाच्या कल्याणाचं काम करावं हासुद्धा एक नैतिक आणि दुसरी गोष्ट अशी आहे लोकांचं कल्याण करण्याचा छंद आपल्याला बघायला मिळतो महाराष्ट्राचा दुसरा जर भाग आपण बघितला सांस्कृतिकमध्ये तर कला सांस्कृतिक मनोरंजन ह्याच्यामध्ये जर आपण गेलो तर आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये लावणीचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आपल्याकडे पडलेला दिसतो आहे लावणीचं प्रभाव एक मोठ्या प्रमाणात आहे दुसरी गोष्ट मला दुसरी गोष्ट जाणवली की पारंपरिक जर म्हणालात तर तुम्ही भक्ती वाङ्मय मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आपल्याकडं भक्तीचा प्रकार एक मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे त्याच्यातल्या त्यात अभंग असेल कीर्तन असेल हे मोठ्या प्रमाणात आजकाल झालेले आपल्याला दिसतात प्रवचनांचा पण आज मोठ्या प्रमाणात एक बेसुमार वाढ झालेली आहे खरं म्हणजे मला असं वाटतं की ह्या प्रवचनांचा किती लोकांच्या कल्याणासाठी उपयोग होतो हे हे आपल्याला नाही सांगता येणार पण एक नक्की आहे की आपल्याला असंच वाटतं आहे की एका विशिष्ट अशा वलयामध्ये ही प्रवचनं केली जात आहेत कधी हिंदुत्वाचं प्रसारण करण्यासाठी केली जात आहेत तर मला असं वाटतं की नुसतं हिंदुत्वाचं प्रसारण हा काय सांस्कृतिक भाग असेल असं मला नाही वाटत तर कसं की परंपरा खरं म्हणजे एक सत्य अहिंसा शांती क्षमा दया ह्या सद्गुणानी युक्त असते आणि मग हे जर भक्तीच्या माध्यमातनं सद्गुण जर सगळ्यांच्यात आले तर ते अधिक चांगलं पण आज जर बघितलं तर आपण क्रोध राग त्याच्यानंतर तिरस्कार तुच्छता त्याच्यानंतर तुम्हाला माहीत आहे की माणसं म्हणजे जनावरासारखं जे वागणं आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे संस्कार विहिनता आज आपल्याकडे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात दिसते आ त्यामुळे बेछूटपणा जो आहे तो ती गोष्ट चांगली नाही आहे तर कलेमध्येसुद्धा आजकाल म्हणजे आपण जर बघितलं तर जे चित्रकलाचं आपल्याला दिसतं त्याच्यानंतर नृत्यकला दिसतं अशा सगळ्या गोष्टी नक्कीच इथं महाराष्ट्रामध्ये होताना आपल्याला दिसतं आहे तर मला वाटतं की खूप चांगल्या गोष्टी आहे ह्या आणि त्यामुळं आपल्याला नक्कीच समाधान मिळतं आहे तर मी त्याबद्दल खूप समाधानी आहे